खेळाडूंना त्यांचा सर्वात आवडता खेळ खेळताना बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि खूप मोठमोठी आव्हाने देखील येत असतात जर समजा विचार केला तर माझ्याच परिसराचा तर आत्ताच्या काळात मुलांला क्रिकेट हा खेळ सर्वात जास्त आवडतो पण जर समजा मी माझ्या परिसराचा आणि ह्या खेळाचा जर आपण फरक क घेतला तर तो असं होतो की मुलांना खेळच आवडतो पण त्यांच्यापुढे सगळ्यात पहिला प्रश्न येतो की साहित्य साहित्यच उपलब्ध नाही आहेत साहित्य उपलब्ध नाही आहेत म्हणजे की स उदाहरणार्थ समजा बॅट आहेत बॉल नाही बॉल आहे तर बॅट नाही स्टम्प बाकीच्या गोष्टींचा ॲडजस्टमेंट कसंही करता येतं पण ह्या दोन गोष्टींचं मॅनेजच होत नाहीत आणि जरी समजा मॅनेज झालं तर मुलं तेवढे पुरेसे खेळायलाच येत नाही कारण आत्ता ज जर विचार केला तर मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत आणि मुलं हे सगळे मोबाईलमध्येेच गुंतलेले आहेत असं बरंच जाणवतं आहे आणि त्यात समजा दुसरात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा की जरी समजा साहित्य भेटले सगळं झालं तर आमचा एरिया हा शेतीचा एरिया आहे शेतकरी एरिया आहे शेतकरी भागातले आहोत आम्ही मग शेतकरी भागात काय होतं काय की समजा एखादी जागा सापडणं मग त्या जागेवर चांगली डेव्हलप करणं आणि मग तिथं जाऊन खेळणं मग खेळात होतं काय की तिथं जर खेळायला गेलो तर आजूबाजूला जर समजा पिकं असतील त तो बॉल त्या एरियात जा एरियात जातो मग एरियात गेला तर मग पिकांचं नुकसान मग तो पिकांचं नुकसान झाल्यामुळे ते जो पीक मालक असतो तो खेळू देत नाही मुलांना मग हा एक प्रॉब्लेम बऱ्याचदा होत असतो त्यानंतर सगळ्यात तिसरा आणि मेन प्रश्न असा असतो जरी समजा असं सगळे झालं तरी त्यांना योग्य ते मार्गदर्शन भेटत नाही परत त्या खेळाबद्दल आता क्रिकेटचंच नाही तर प्रत्येक खेळाबद्दल समजा आपण आपल्या भारतामध्ये समजा ॲथलेटिक्स खेळला जातो किंवा आणखीनही बरेचसे असे खेळ खेळले जाते की जे की ज्यामध्ये भारताने आत्तापर्यंत बराचशा ऑलिंपिक्स जिंकल्या आहेत किंवा मोठमोठ्या स्पर्धादेखील भारताने जिंकल्या आहेत की समजा आता काही वर्षांपूर्वी नीरज चोप्रा याने भालाफेक या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल आणलं किंवा अशा बऱ्याचशा काही स्पर्धात आहेत की ज्या स्पर्धेमध्ये आपण भारतासाठी गोल्ड मेडल आणले पण बऱ्याचदा होतं काय की चांगले चांगले खेळाडू असतील पण त्यांना योग्य ते मार्गदर्शन भेटत नाही योग्य ते प्रोत्साहन भेटत नाही आणि त्यामुळे आपलं खेळाडू वर्ग हा तिथेच दाबला जातो खेळाडूंच्या बाबतीत हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना खेळाडूंना प्रोत्साहन भेटत नाही प्रोत्साहन भेटलं तरी योग्य ते मा पैसा भेटत नाही कारण तो पैसा घातल्याशिवाय काहीच होत नाही समजा एखाद्याला पुढं जर जायचं असेल तर त्याला त्या मागं तेवढं का म्हणतो आपण मनीचा जर प्रॉब्लम असेल तर त्याला पुढं जाताच येत नाही हा एक म सगळ्यात मोठा प्रॉब्लम खेळाडूंच्या बाबतीत होत असतो अशा पैशामुळं बरेचसे खेळाडू असे आहेत की ज्यांच्यात टॅलेंट असूनही ते पुढं जाऊ शकले नाहीत असे बरेचसे उदाहरणं आहेत तसंच वशिला एक वशिलाबाजी ही सर्वात मोठी आपल्या भा देशात चाललेली एक गोष्ट आहे कारण वशिला जसा समजा कोचकडं वशिला तोच पुढं जाणार ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये ज्याच्याकडं टॅलेंट आहे तो असा व्यक्ती दाबला जातो दाबला जातो म्हणजेच काय होतं की त्याला पुढं जाण्याची संधी भेटत नाही आणि त्याच्यापेक्षा कमी असणारा मुलगा हा वशिल्याच्या जीवावर किंवा काहीतरी मध्ये गॅटमॅट करून तो पुढं जात असतो असा बराचसा प्रॉब्लेम खेळाडूंच्या बाबतीत येत असतो असं मला वाटतं